मी खेळायला सुरुवात केल्यापासून सुरुवातीला मात्र खेळ खेळण्यासाठी एवढं काही तेवढ्या सर्व्हिस फॅसिलिटीज प्रोव्हाईड नव्हत्या तेव्हा आपण आपलं मॅनेजमेन्ट करून सगळं प्र म्हणजे शिकणं वगैरे जे काय असेल स्विमिंग म्हणा किंवा बाकीचे स्पोट्स म्हणा काही असेल तर ते सगळं आपण आपल्या कोचिंगच्या हिशोबाने करायचो पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर खूप जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाईड केल्या गेलेल्या आहेत फ्रॉ स्कूलमधून म्हटलं किंवा स्वतःच्या पर्सनल कोचिंगसुद्धा आहेत आत्ता तर आत्ता तर वेगवेगळ्या सिटीजमध्ये डाउन्समध्ये वेगवेगळे क्रीडा संकुल्स वगैरे बांधले गेलेले आहेत त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे फॅसिलिटीज गव्हरमेंटकडून पण आपल्या खेळा खेळाडूंना दिल्या गेलेल्या आहेत सुरु आत्ताच्या देखील वेगवेगळ्या ऑलंपियाड्समध्ये जा जाणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना गव्हर्मेन्टने काढलेल्या आहेत आणि ह्या अगोदर तर हे सगळं गोष्टीच्या बाबतीत तर काहीच नव्हतं स्विमिंगला तर आता स्विमिंग पूल ही फॅसिलिटी डेव्हलप केलेली आहे प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक स्कूलमध्येसुद्धा पण ह्या अगोदर स्विमिंग पूल नावाची ही फॅसिलिटी काही डेव्हलप नव्हती त्यासाठी फक्त नदी आणि तलावच होते पण आता स्विमिंग पूल हे सगळ्या प्रत्येक सिटीमध्ये डेव्हलप केलं गेलेलं आहे तिथे वेगवेगळे ट्रेनर्ससुद्धा डेव्हलप ट्रेनर्ससुद्धा लावलेले आहेत त्यांनी आणि आता ही स्विमिंग वगैरे पहिले तर शाळेमध्ये वगैरे हे काही नव्हतं पण आत्ता ते शाळेच्या ह्याच्यामध्ये पण रुटीनमध्ये पण त्यांनी अॅड केले गेलेले आहेत आणि आत्ता हे सगळ्या सु फक्त स्विमिंगच नाहीतर बाकीचे खेळसुद्धा त्याच्यामध्ये आहेत जसं की फुटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे ह्या सगळ्या लगोरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आत्ता डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत पहिले तर फक्त लगोरीसद्धा तर पहिले फक्त चिप्प्या आणि बॉलच होता आत्ता तर त्यांचे वेगवेगळे त्यांना ब्लॉक्स नाव हे दिले गेलेले आहे लगोरीमध्येसुद्धा फुटबॉल होतं फुटबॉल पण पहिले काय फक्त विदाऊट म्हणजे शूज वगैरे पण चालायचं पण आत्ता वि बी विना शूजची एन्ट्रीच दिली जात नाही असे वेगवेगळे रुल्स आहेत वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत गव्हरमेंटकडून आहेत पर्सनल्स आहेत हे सगळ्या क्रीडा संकुलमध्ये आत्तापासून तरी सुरुवात केली गेलेली आहे